मराठी भाषा जी आहे ना असं म्हणतात की दर बारा मैलांवर ती बदलते आणि रोज बोलीभाषेमध्ये जर व्याकरणाचं महत्त्व जर आपण विचारात घ्यायचं ठरलं तर त्याला तेवढं फारसं महत्त्व नाही दिलं जात कारण व्याकरण हे खरं तर लिहिण्याच्या संदर्भात अधिक वापरलं जातं पण बोलीभाषेमध्ये व्याकरणाला बाजूला ठेवून फाट्यावर मारलं जातं असं आपण जर मराठीत म्हटलं तरी चालेल ह्याच्यामध्ये त्याचबरोबर मराठी भाषा ही ना गावोगावी वेगवेगळ्या पद्धतीने उच्चारली जाते म्हणजे सोलापूर कोल्हापूर महाराष्ट्रामध्ये पुणे नागपूर वेगवेगळ्या शहरांमध्ये तिचं वेगवेगळ्या पद्धतीने वापरला जातो त्याच्यामुळं त्याच्यामध्ये उच्चार एकाच शब्दाचे हे वेगवेगळे असतात त्याचा हेल पण बऱ्याचदा वेगळा असतो नंतर त्या शब्दांचं वेगवेगळा अर्थही काढला जातो आणि भाषा मराठी भाषेमध्ये ना इंग्रजी शब्दांचा वापर स् सध्या वर्तमानकाळामध्ये खूप वाढलेला आहे खूप आणि त्याचं क् एक मुख्य कारण म्हणजे सध्याचं यूट्यूब किंवा आपण बाकीचे फेसबुक वगैरे ज्या गोष्टी आहे सोशल मिडियाच्या ह्याच्यामुळे आता बऱ्याचदा मराठी आणि इंग्रजीची इतकी सरमिसळ झालेली आहे की शंभर वर्षापूर्वीची मराठी तुम्हाला आज नक्कीच ऐकू येणार नाही किंवा पन्नास वर्षापूर पूर्वीच्या मराठीचं कंप्यारिजन तुम्ही करायला गेलात तर तुम्हाला त्या पद्धतीचे शब्द आज सापडणार नाहीत इंग्रजी शब्द आणि मराठी शब्द अगदी हँड टू हँड चाललेले आहेत सध्या